नोकऱ्यांची व्याप्ती वाढवण्यात तंत्रज्ञानाची खूप मदत झाली आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते त्यावेळी जी लोकं हुशार आहे ज्यांची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे त्या लोकांना सुद्धा कमी प्रमाणात एखादं छोटं काम करूनच त्यावर समाधान मानावे लागत होते कारण तंत्रज्ञान नसल्यामुळे कम्युनिकेशन नव्हते आणि कम्युनिकेशन नसल्यामुळं त्या माणसाला दुसरीकडं मोठ्या ठिकाणी जाऊन जॉब करणे हे त्यावेळी काही शक्य नव्हते पण आत्ता सध्या तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कॉम्प्युटर जेव्हापासून आला त्यावेळी पासून नवीन नवीन सॉफ्टवेअर्स नवीन नवीन ॲप्लिकेशन याची खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली त्यामुळं आत्ता जगातला कुठलाही माणूस कुठल्याही माणसाबरो कुठल्या वेळी कधीही बोलू शकतो आणि तो एकमेकांशी एकमेकांबरोबर आपले काम शेयर करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये झालेली आहे आणि मदत असे पद्धतीची झालेली आ की ही की वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन्स आल्यामुळं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या डेटा ॲनालिस्ट आत्ता सध्याच्या काळामध्ये क्लाऊड कॉम्प्युटिंगनं खूप मोठी प्रगतीत गेलेली आहे त्यामुळं आपला जो डेटा आहे तो खूप सुरक्षित पद्धतीने एखाद्या स्टोरेजवर सेव्ह होऊ शकतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्टोरेजची क्षमता कमी आहे असे कधीही वाटू शकत नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जॉब मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतात त्यासाठी खूप चांगले चांगले प्लॅटफॉम्स आलेले आहेत ज्या नोकरी डॉट कॉम लिंकडइन फाऊंडेड या पद्धतीची खूप नवीन ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि नवीन नोकऱ्या ह्यामधून अशा पद्धतीचे आल्या आहेत की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आर्टिफिशल इंटेलिजन्स डेव्हलपर किंवा एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपरसुद्धा होऊ शकतो क्लाऊड डेवलपर होऊ शकतो अशा वेगवेगळ्या प्रदांचे पद्धतीच्या नोकऱ्या खूप आलेल्या आहेत आणि हे फक्त आणि फक्त तंत्रज्ञानामुळं शक्य झालेले आहे तर तंत्रज्ञानामुळं खूप म्हणजे खूप नोकऱ्यांची व्याप्ती वाढलेली आहे आणि देश विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप मोठ्ठा असा खूप मोठ्ठा खूप मोठी अशी मदत झालेली आहे